हॅलो मी एका दुकानामध्ये गेली होती दोन वर्षं आधी तेव्हा मी मोबाईल घेतला होता मोबाईलचे नाव आहे ओपो मोबाईलमध्ये खूप फायदा आहे आणि माझा मोबाईल इतका चांगला निघाला की मी काय सांगू मी मोबाईल दोन वर्षं आधी मोबाईल घेतलेला तो कधी हँग सुद्धा नव्हता मारत मी कुठे गावाला गेली की फोटो सुद्धा काढायची आणि गेम सुद्धा खेळायची आणि आपण मोबाईलमध्ये गेम पण डाउनलोड करू शकतो आणि मी गेम पण खेळतो वेबसिरीज पण बघतो मुव्हीज अजून मोबाईलमध्ये आपण चॅटिंग पण करू शकतो आणि तो म्हणजे इतकाच माझा फस्ट प्रोडक्ट होता तो आणि खूप छान निघाला आणि मोबाईल म्हणजे खूप अतिशय गरजेची वस्तू आहे मी दोन वर्षं आधी घेतली तर माझा मोबाईल इतका चांगला निघाला कधी हँग सुद्धा नव्हता मारत आणि मी दोन दोन तीन तीन घंटे मोबाईल बघत होती तरी माझ्या मोबाईलमधली चार्जिंग सुद्धा कमी होत नव्हती आणि बॅ बॅटरी बॅकअप पण इतकं चांगलं आणि स्टोरेज सुद्धा आणि माझ्या मोबाईलचा कॅमेरा तर एकदम म्हणजे चांगलाच होता तो आम्ही कुठे पण फोटो काढली तर एकदम क्लिअरमध्ये एच डीमध्ये फोटो निघत होते आणि फोटोची क्वालिटीची क्वालिटी पण खूप चांगली आहे आणि मी मोबाईलमध्ये इंस्टाग्राम व्हॉट्सॲप स्नॅपचॅट टेलिग्राम सुद्धा वापरते आणि स्टोरेज पण खूप चांगलं आहे आपण कोणतीही ॲप आपल्याला जर का गेम वगैरे खेळायचं असेल तर मी गेमही माझ्या मोबाईलमध्ये डाउनलोड करते डाउनलोड केल्यानंतर त्याचं स्टोरेज पण खूप चांगलं आहे की हँग नाही मारत माझं मोबाईल आणि कु कोणत्या कोणत्या कामाच्या सुद्धा वस्तू म्हणजे ॲप वगैरे डाउनलोड करते आणि इतकं चांगलं आहे की माझ्या मोबाईलमध्ये आहे ना खूप म्हणजे अती चांगला आहे अजून माझ्या मी जरी का कोणाला दोन दिवस जरी मोबाईल ठेवायला दिला तर त्याही असे म्हणतात की तू मोबाईल कुठून घेतला इतका चांगला निघाला मी तेव्हा माझा मोबाईल वीस हजारामध्ये घेतला होता पण आता तसा मोबाईल भेटू शकत नाही कारण की तेव्हा तो भेटत होता आता नवीन नवीन मोबाईल निघतात नवीन नवीन फीचर निघतात नवीन नवीन सगळं तर तेव्हाचा जो मी मोबाईल घेतला होता इतका चांगला दोन वर्षं झाली माझ्या मोबाईलला तर आता मी बघते ना ते दुकानात तर तो मोबाईलच मिळत नाही कारण की आता इतके सगळे मोबाईल निघाले आहेत की तसा मोबाईल भेटू शकत नाही तर आता मला असं म्हणायचं होतं की आपण जे ही वस्तू घेतली जर का नीटनेटकी वापरली तर ती किती चांगली राहू शकते आणि जसं माझा मोबाईल जो आहे तो फुटला पण नाही अजून चांगला पण आहे अजून मी रिचार्ज करते तर रिचार्ज केल्यानंतर कमीतकमी अठ्ठावीस दिवस राहते तर माझ्या मोबाईलमध्ये एनी टाईम कधी पण डाटा ओप ऑन केला तर माझं मोबाईल मॅसेज नोटिफिकेशन येते तर हँग नाही मारत अजून खूप सगळं फॅसिलिटीज आहे मोबाईलमध्ये आपण खूप चांगलं चांगलं बघू शकतो मूवीज बघू शकतो जसे की मी रोज बघते दोन तीन घंटे अजून इन्स्टाग्रामवर रील्स बघते आणि डाटा सेवर पण असल्यामुळे डाटा काही तितका खतम होत नाही आणि माझ्या घराजवळच्या काकू माझ्या मोबाईलमध्ये सिरियल पण बघतात तारक मेहता का उल्टा चष्मा तर डाटा खूप खतम होते तर मग रिचार्ज करावं लागते